खरंतर शिक्षण आणि ज्ञानाकरता पुस्तकं भेट द्यायची असतील ना तर मी प्राधान्याने युवक युवतींना कारण की मी स्वतः अकॅडेमिक्समध्ये मी स्वतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि थोडासा माझा अनुभव आहे मी स्वतः एक व्यावसायिक आहे आणि मी कायम मं सजेस करतो स इतरांना सूचित करतो की उद्योग क्षेत्रामध्ये या नवक युवक युवतींनी पडावं जेणेकरून उद्योगविषयक आधारित जी पुस्तकं असतात विशेषत्वाने आमच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ज्याला एम सी ई डी म्हणतात त्या एम सी ई डीचं एक अव दर महिन्याला प्रकाशित होणारं मासिक आहे उद्योजक नावाचं ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक उद्योजकांच्या यशोगाथा त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट कशा प्रकारे उद्योग उभा करायचा त्याच्याबद्दलची मांडणी आणि त्याच्याबद्दलचं सविस्तर विवेचन प्रत्येक अंकामध्ये केलं जातं आणि एकोणीसशे शहाऐंशी साली या एम सी डीच्या माध्यमामधून सुरू झालेला हा प्रवास एकोणीसशे सत्त्याऐंशी साली हे दर महिन्याला जे प्रकाशित होतं ते पुस्तक हे एक आधारभूत असा माझ्यामते दीपस्तंभासारखं काम करतं आहे नवयुवक युवतींना उद्योजकतेसाठी प्रेरित करणारं उद्योजक हे पुस्तक मी कायम नवयुवक युवतींनी वाचावं असं प्रामुख्याने आणि प्राधान्यानं सुचवतो कायम